मी आमेझाॅनवरून एक साडी मागवली आहे ती खूप सुंदर आहे तिची डिझाईन जी मी मागवली होती ती तशीच आहे कलर वगैरे खूप छान आहे आणि मला खूप आवडली माझ्या मुलीला पण खूप आवडली हो तुमची सर्व्हिस खूप छान आहे दादा हा मला जशी पाहिजे तशीच आहे साडी खूप मनजे घातल्यावर इतकी सुंदर दिसते ती मला खूप खूप आवडली ती साडी हो मी पुन्हा ऑडर करेल थँक्यू